आज आपल्याकडे योगाची तत्वे म्हणजे आपणाला म्हणावं लागेल अष्टांग योगाचा अष्टांग योग चा सगळे नियम आपण पळतो आहे अष्टांग योगा म्हणजे यम नियम आणि नंतर आसन आणि प्राणायाम मग प्रत्याहार ध्यान साधना समाधी या आठपैकी यम नियमकडे फारसं लोकांचं लक्ष जात नाही पण ते सांगितल्या जाते यमाचे पाच तत्व आहे नियमचे पाच तत्व पण विशेष आम्ही भर दिला जातो आहे तो आसन आणि प्राणायामावर आसनांमुळे विशिष्ट प्रकारचे रोगांवर आपणाला मात करता येते पण जे काही आजार होता ते पंधरा टक्के रोगांवर निश्चितच आसनाच्या आपणाला फार फायदा होतो आहे तर समूळ नष्ट आजाराला करण्यासाठी आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण प्राणायामाकडं वळतो आहे मग कपालभाती भस्त्रिकापासून तर आपण अनुलोम विलोम ते ध्यानधारणापर्यंत भ्रामरीपर्यंत या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ह्या गोष्टी नेत आहोत आणि दैनंदिन जीवनामध्ये हे करत असताना आपण काय पथ्य पाळली पाहिजे आहार विहार कसा असावा आपण कोणत्या गोष्टींचा सर्वसाधारण नैसर्गिक तत्वांचा वापर केल्यानंतर आपण निरोगी राहू शकतो त्यासाठी आपण जंगलातली उदाहरणं देऊ पशु प्राण्यांची ल उदाहरण देऊन ते कसे आपणाला अंमलात आणता येतील आणि हे जे नैसर्गिक जी काही तत्व आहे म्हणजे ज्याला आपण कॉस्मिक रेज म्हणतो किंवा आपण ब्रह्मांडीय शक्ति किंवा ऊर्जा ती ऊर्जा आपणाला आपल्या शहरापर्यंत कशी पोहोचवता येईल या संबंधाने आपण मार्गदर्शन करत असताना हे एक अनुभवणं सांगता येईल मला की लोकांचं आरोग्य या हा योग प्राणायामने सुधारत आहे ते निरोगी जीवन जगतात आहे अनेक असाध्य रोगांवर यामुळे मात करण्यात आलेल्या आहे त्यामुळे दैनंदिन जीवनात योग किती महत्त्वाचा आहे आणि या दृष्टीने सरकारने आपल्या दोन हजार पंधरापासून जो योग दिवसाचं माध्यमातून लोकांना परत जागरूक करण्यासाठी योग प्रसार करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी जे निवडलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे तर योगाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आज चांगले बदल होताना दिसतं आहे आणि निरोगी जीवन जगताना पहातोय आपण त्याचा एक विशेष आनंद योग प्रशिक्षक आणि योगशिक्षक म्हणून मी करतो आहे त्याचा मला आनंद आहे